फोटोग्राफर बोलत आहेत का मला कॅ फोटोग्राफरचं पाहिजे होतं बड्डेचं शूट करायचं

मला वीड मला विडिओ आणि आल्बम दोन्ही पाहिजे तुमचा काय बजेट आहे

मग आमचा हॉलमध्ये बड्डे करणार आहोत तर त्याचं बजेट सांगा ना मला व्हिडीओ आणि कसं निदान तीस हजारापर्यंत होईल तीस हजार खूप जास्त होतात तीस हजार खूप जास्त होत आहेत जरा थोडा कमी पॅकेजचा आहे का ओके तुमचा काय आय डी वगैरे आहे का तुमचं तुम्ही मला बघता येईल तुम तुमचं काय असं आय डी वगैरे आहे का इन्स्टाला पेज वगैरे तुम्हाला तुमचं ते एक काम बघ बघता येईल ठीक आहे मला या नंबरवर आम्ही कॅश करून देणार आहोत डायरेक्ट पेमेंट करणार आहोत पण काही कमी नाही होणार का काही कमी ओके चालेल नाही नाही नाही नाही नाही आम पूर्ण आम्हाला मिळालं की मग पे करू आम्ही पूर्ण कॅश कॅशच पे करणार आहोत आम्ही हो कॅशच थँक्यू